शहरी शाळा आणि ग्रामीण शाळामधील फरक आहे की म्हणजे फरक काही नाही एव सारखाच असतो पण परंतु शहरी शाळा ह्या कशा मोठ्या आणि सुसज्ज असतात त्यातील वर्गखोल्या ह्या व्यवस्थित कलरिंग केलेल्या आणि रंगीत केलेल्या असतात मुलांसाठी खेळण्यासाठी काही टॉईस किंवा असे चार्ट लावलेले असतात परत व्यवस्थित पंखे लाईट्स याची व्यवस्था ती केलेली असते पण ग्रामीण शाळेत मात्र ती एवढी नसते वर्ग खोल्या पुरेशा वर्गखोल्या नसतात आणि विद्यार्थी कमी येत असल्यामुळे एका वर्गात दोन ते तीन इयत्ता एकत्र बसवल्या जातात पुरेसे बेंचेस नसतात आणि काही शिक्षक श पण शिकवतात पण जसं शहरातील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देतात आणि करून घेतात तसं ग्रामीण क्षेत्रामध्ये कमी प्रमाणात घडते असं नाही की शिक्षक लक्ष देत नाहीत देतात पण कसं तिथं जास्त जे म्हणजे जे विद्यार्थी करतील जे कर तील्ल त्यांनाच जास्त प्रमाणात प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून करून घेतात जे करत नाही त्यांना ते जबरदस्ती करू शकत नाही शहरातील शाळांमध्ये भव्य असे पटांगण असते आणि व विविध विषयाला विविध मतल स्पेशल स स्पेशलिष्ट सर असतात जसं पी टीसाठी बी पी एडच शिक्षक ठेवले जातात मराठीसाठी स्पेशल मराठी असेल ते शिक्षक असतात मॅथमॅ गणितासाठी गणिताचे स्पेशल सब्जेक्ट असलेले शिकवतात त्याच्यामुळे काय त्या विषयाचे ज्ञान त्या शिक्षकांना चांगले असते ग्रामीण भागात कसे लोकसंख्या कमी असल्यामुळे तिथे असे वेगवेगळे शिक्षक ठेवण्यास त्यांना परवडत नाही किंवा हे होत नाही त्याच्यामुळे एकच शिक्षक सगळे विषय शिकवतो पण हायस्कूलमध्ये करतात हायस्कूलमध्ये ठेवतात वेगवेगळ्या विषयासाठी तरी पण एक शिक्षक कमीतकमी दोन ते तीन विषय शिकवत असतो आणि विद्यार्थ्यांना जास्त चांगल्या पद्धतीने कसं शिकवता येईल याकडे त्याचेही लक्ष असते शहरी भागात शाळांमध्ये जसं की प्र प्रयोग शाळा असते संगणक लॅब असते लायब्री असते मुलांना अभ्यासासाठी ग्र लायब्री असते किंवा विविध प्रकारच्या गोष्टींचे पुस्तकं वगैरे वाचण्यासाठी ग्रंथालय असते तसे ग्रामीण भागात कमी प्रमाणात असते